आमच्या गावात एकच खाजगी रुग्णालय आहे आमच्या गावाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे आम्हाला खूप अडचणींना सामोरे जावे लागते दवाखान्यात भरती होत असताना बेडसुद्धा उपलब्ध नसतो डॉक्टरांनी औषध दिल्यावर ते औषध आपल्या गावातल्या मेडिकलमध्ये मिळणार की नाही याची सुद्धा खात्री नसते रक्त कमी झाल्यास तो रक्तगट आपल्या गावात उपलब्ध होणार की नाही किंवा त्यासाठी खूप दूर दूर जावे लागते अशा खूप अडचणींना सामोरे जाऊन आमच्या गावात डॉक्टरांचीसुद्धा खूप कमतरता आहे